आता तर जग इतकं बदललेलं आहे की काही सांगता सोय नाही कारण की आजकाल मोबाईल निघाले आधी मोबाईल नव्हते आता लॅपटॉप निघाले हे सगळे दृष्टिकोनातून जग इतकं हे वाईट झालेलं आहे की लहान मुलांच्याही हातामध्ये मोबाईल दिला तर सतत मोबाईल बघत असतात लॅपटॉप असला तर तो पण बघत असतात सारखं बघत असतात गेम खेळतात हे खेळतात आणि शिक्षणामध्ये तर लक्ष देतच नाही ल मुलं खास करून यासाठी जे सरकार काढतो त्याच्यावर चांगले पण विचार काढायला पाहिजे फक्त काढून देतात आणि ते लेकरांना बिघडवण्यासाठी काढतात कारण आजकाल इतकं अलिश पिच्चरं घाणेरडे काही काही सीन असे दाखवतात मोबाईलमध्ये म्हणून आजच्या काळामध्ये लेकराची बुद्धी इतकी भ्रष्ट झाली आहे की छोटाही मुलगा असला तरी पण तो पोरीच्या मागे जायला लागतो असे दृष्टी आजच्या जमान्यामध्ये असं आधी तर नव्हतंच असा जमाना खास कारण आणि आता तर प्लेनही निघाले आहेत आधी तर स्वतः सायकल घेऊन लोकं जायचे आता तर लहान लहान मुलांच्या हातामध्ये गाड्या घोड्या सगळं आलेलं आहे त्यामुळे ॲक्सिडेंटचे प्रमाण पण जास्त वाढलेलं आहे जेवढ्या सोयी झाल्यात तेवढे जास्त ॲक्सिडेंट झाले आहेत आणि जास्त बलात्कार व्हायला लागले आहेत काहून की हे मोबाईल प्रमाणे मोबाईल आहे त्याच्यामुळे हे जास्त प्रमाणात वाढलेलं आहे